हॅलो हॅलो नमस्कार हा हा बोला ना

हं हो आहेत ना दिवाळीच्या काही ऑफर चालू आहेत आहेत साडी आहेत आणि ड्रेस मटेरियल आहे रेडिमेड ड्रेसेस आहे हा तसं का कांचीवरम आहे आणखी काय पैठणी आहेत डिझायनर साडीज आहे व्हेल्वेट साडीज आहे पैठणी आमच्याकडे अडीच हजारपासून आहे ते पन्नास हजारपर्यंत आणि कांजीवरम साडीज आहे ते पण तीन हजारपासनं स्टार्टिंग ते मग आहे फिफ्टीन थाउजंड आणि वन लॅकपर्यंत हो आहेत ना हो आहेत ना

तुम्हाला काय रेट हवे आहेत तुम्हाला रेट काय हवे आहेत तीन स्टार्ट आहे तीन हजारपासून स्टार्टिंग हं हो घरपोच पण देऊ शकतो आम्ही हो हो चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही हं हो हो दोन दिवसामध्ये डिलिवरी मिळेल दोन दिवसामध्ये पोचून जाईल तुम्हाला घरी ओके ओके नमस्कार नमस्कार